हॅलो गुड इविनिंग मी वाईस मी वाईस कलेक्टींग इंडिया फाउंडेशनकडून बोलत आहे तुमचं नाव मोनाली आहे मोनाली खोचे अच्छा सोनाली खोचे सॉरी सॉरी सॉरी सॉरी अच्छा अच्छा मी ते तुमच्या इंटरव्यू बघितलेला आहे तुम्ही खूप छान इंटरविव दिलेला आहे आतापर्यंत पन्नास मिनटं झाला आहे का तुमचा इंटरव्यू अच्छा अच्छा मी बघितलेला आहे ते तुमचं पूर्ण पूर्ण ॲक्युरेट पन्नास मिनटं पर्यंत येत आहे तर तुम्ही छान इंटरव्यू कलेक्ट केला आहे तर ते अच्छा तर तुम्ही जॉब करणार का वाईस कलेक्टींगचा अच्छा अच्छा तुमचं मला इंट्रोडक्शन द्या ना आधी अच्छा अच्छा कशामध्ये बी एस्सी बी एस्सी बी एस्सीमध्ये ग्रॅजुएशन झालं तुम्ही आतापर्यंत कुठे अप्लाय केलेलं होतं का मग अच्छा अच्छा पुणेला कुठे जॉब करत तुम्ही अच्छा अच्छा अच्छा कधी अच्छा डी एम एल टीमध्ये तुमची ष्टडी चालू आहे ओके ओके हां हां छान छान मला सांगा तुमचं ग्रॅजुएशन कधी झालं कम्प्लिट अच्छा दोन हजार वीसमध्ये झालं ग्रॅजुएशन त्यानंतर मग तुम्ही जॉबला गेलेले होतं अच्छा अच्छा किती वर्ष म्हणजे तुमच्याकडे एक्सपीरियन्स पण आहे है ना बर आहे बर आहे तर तुम्ही हा जॉब करू इच्छितो का हॅलो तुम्ही तुम्ही हे जॉब करणार का वाईस कलेक्टींगच्या अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा म्हणजे अच्छा तुम्ही घेतलेला का अजून इंटरव्यू किती तुम्ही घेतलेला आतापर्यंत अच्छा अजून तुम्ही जे एक्स तुम्हाला म्हणजे एक्सपेन्स सर्टेट मिळालं होतं का तिथून तुम्ही पुणेला जॉब कर हो तुम्ही पुणेला जॉब करत होता तर अच्छा नाही मिळालं का म्हणजे लॅब लॅब अशिस्टंट म्हणून तुम्ही जॉब करत होते का अच्छा कुठे म्हणजे नाग नागपूरलाच का अच्छा अच्छा अच्छा तुमचं फॅमिली बॅग्ग्राऊंड काय अच्छा अच्छा काय कर काय करतात ते

अच्छा तर मला ते तुमचं तुमचे ते कोर कोऑर्डिनेटर सॅनकी साकरेचे आहेत ना अच्छा अच्छा त्यांना मी सांगते तुमचे ते डिटेल्स वगैरे त्यांना पाठवून द्याल तुमचे जे रिजूम बनवलेलं असेल अच्छा तुम्हाला कोणत्या सेक्टरमध्ये म्हणजे जॉब करू इच्छिता तुम्ही मीन्स आता आमच्याकडे म्हणजे ऑनलाईनच करणार तुम्ही की तिकडे जाऊन वर्क करणार असं मीन्स हो ऑफिस आहे मी पुण्यावरून बोलत आहे आता

मी ते सी आर पी गेट नाही का तिकडून अच्छा अच्छा नाही नाही अच्छा म्हणजे तिकडे कशासाठी म्हणजे जॉब वगैरेसाठीच जाणार होते का तुम्ही अच्छा म्हणजे कोर्स तुमच्या कम्प्लिट झाल्यावर अच्छा तर मग ते तुम्हाला चांगलं हां तर मग तुम्हाला चांगलं होणार ना म्हणजे पार्ट टाईममध्ये मग तुम्ही करू शकता आता सध्या तुम्हाला स्टायपंड बारापर्यंत देऊ आम्ही म्हणजे तुमची फिक्स सॅलरी करून देऊ तर तुम्हाला चालेल का अच्छा तर मग तुम्हाला पुणे द्यावं लागेल की म्हणजे तुम्ही प्रॉपर नागपूरला करणार असं ऑफिस नाही आहे म्हणजे तुम्हाला हेच ते इंटरव्यू कलेक्टींग वाईस कलेक्टींग करावं लागेल ऑफिस तर ऑफिस पुणेला आहे मग तुम्हाला ऑफिसवरुन मग ते करायला लागेल ते इंटरव्यू कलेक्टींगचं म्हणजे जे डाटा कलेक्ट असते ना तिथे हां तर तुम्हाला तुम्ही असं पण करू शकता तुम्ही नागपूरवरून म्हणजे नागपूरला करायचं असेल तर ते इंटरव्यू करावा लागेल म्हणजे जे आता करता तुम्ही इंटरव्यू कलेक्टींग तसं करायला लागेल अजून तुम्हाला पुणे पाहिजे तर मग तुम्हाला ऑफिस वर्क मिळेल जसं जे जे डाटा आहे आपण जे वाईस कलेक्टींग करत आहे ना ते जे ष्टोर असते जे डाटाचं जे म्हणजे कम्पुटर वर्क राहणार तिथे तर ते तुम्हाला जमेल का अच्छा एम एस सी आय टी झालं एक्सल वगैरे येतं का तुम्हाला म्हणजे शीट वगैरे बनवता अच्छा अच्छा मग तर चांगलं आहे मग तुम्ही करू शकता मग तुमचं आम्ही पेमेंट पण वाढवू शकतो पण बेसिक आम्ही बाराच ठेऊ हां हां व्हिजिट करून घ्याल तुम्ही तर मग आता चालू होते ठीक आहे ना मग तुम्ही ते तुमचं रिजूम वगैरे त्या सॅनकीला पाठवून द्याल सॅनकी साकरे जी आहे तुमची कोऑर्डिनेटर आणि मग ते मी त्यांना त्यांच्यासोबत बोलतो तुम्ही आता बोलून टाका आणि ते रिजूमबद्दल मी पण बोलतो त्यांच्यासोबत मग तसं तुमचं मी नाव सांगते मी माझे पण वरचे आहेत तर त्यांना मी सांगते मग ठीक आहे चला ठीक आहे बाय